एक लाख पंचवीस हजार नऊशे त्रेचाळीस दोन लाख सतरा हजार आठशे पन्नास पाच लाख सतरा हजार नऊशे शेहेचाळीस आठ लाख सत्तावन्न हजार दोनशे तीन चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव